कोणताही विषय रेखाचित्र रूपात शिकवल्यास मुलांना तो अधिक रोचक वाटतो याचे कारण असे की आपण कुठल्याही विषयासाठी कितीही मुलांना स्पष्टीकरण जरी दिले तरी जोपर्यंत आपण ते चित्र काढू श दाखवत नाही तोपर्यंत त्यांना त्याचे खरे स्वरूप लक्षात येत नाही त्यामुळे रेखाचित्र स्वरूपात शिकवल्यास मुलांना ते अधिक रोचक वाटते